मी काही दिवसांपूर्वी सॅमसंगचा तीनशे साठ लिटरचा फ्रिज घेतला होता पण त्याचा जो एवढा आवाज येतो असं वाटतं की त्याचं लाईट बिल पण भरपूर जास्त येईल आणि दुसरं म्हणजे फ्रिजरमध्ये जे आईस ट्रे दिले आहेत ते पण एवढे चांगले नाही आहेत त्यानंतर जे कम्पार्टमेंट्स दिले आहेत जे फायबर युज केलं आहे ते एकदम हलक्या क्वालिटीचं आहे दुसरं जे बॉटल ठेवायची रॅक आहे त्याच्यावर जर बॉटल आपण भरून ठेवल्या एक एक लिटरच्या तर ते खाली वाकतील आणि लवकर तुटेल असं वाटतं तर एकंदरीत फ्रिजची जी क्वालिटी आहे बिलकुल आवडली नाही दुसरं फ्रिजर फ्रिजर पण जास्त थंड करत नाही आईस्क्रीम ठेवून बघितलेली पण ती वितळून गेलेली म्हणजे त्याचं कुलिंग बऱ्यापैकी कमी आहे आणि पाठीमागून जे पाणी पडतं ते त्याचा जो ट्रे आहे तो पण लगेच भरून जातो आणि पाणी सगळं खाली वाहून जातं त्यामुळे गंदगी पण होते तर ते फ्रिज बिलकुल आवडलेला नाही आहे